मी पंधरा तारखेला जिओ मार्टवरून एक डिनर सेट मागवलेला होता डिनर सेट जो आहे हा सिक्स पीसचा होता त्याची कॉलिटी वगैरे जी होती ती खूप चांगली दाखवत होती मला ऑनलाईनवरती परंतु जी पॅकिंक करून ची आलेली आहे माझ्याकडे जे ऑडर त्यांनी पाठवलेला आहे तर ती पॅकिंक बरोबर नाही आहे त्याच्यामुळे जो डिनर सेट आलेला आहे तर त्यामध्ये ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स मधेच तुटलेल्या आहेत आणि ज्या वाट्या आहेत त्या वाट्या पण मधामधे तडकलेल्या आहेत

तर त्यामुळे जे आहे माझं जे सामान ते अतिशय खराब झालेलं आहे तर हे मला परत बदलवून पाहिजे आहे आणि अशा प्रकारे पॅकिंक करून पाठवू नये पॅकिंक जी आहे ती चांगली करायला पाहिजे आहे जेणेकरून सामान जे आहे ते बरोबर पोहोचेल आणि समोरश्या व्यक्ती पण ते सामान बघून अतिशय आनंदी आणि प्रसन्न होईल तर हे सामान तुम्ही प्लीच परत घेऊन जा आणि मला दुसरं नव्याने सामान परत पाठवा धन्यवाद